समुद्रामध्ये मासेमारी करत असताना ज्या काय गोष्टी आहेत समजा उदाहरणार्थ समुद्रामध्ये जी लागणारी जाळे असतात मासे ओढ मासेमारी करत असताना जी जाळे ओढावं लागतात ती कदाचित लोकांना माहीत नसतील किंवा बोटीला बर्फ जो आपण नेतो तो कदाचित लोकांना माहीत नसेल तो बर्फ सुद्धा बरोबर घ्यावा लागतो त्या बोटीसाठी लागणारं डिजेल पिण्यासाठी लागणारं गोडं पाणी कारण समुद्रामध्ये सर्व पाणी खारं असताना त्यामुळं जे काय पाणी लागतं ते गोडं पाणी समुद्रात तुम्हाला मिळणार नाही म्हणून त्याची व्यवस्था आपल्याला बाहेरूनच त्या ठिकाणी करावं लागते तसेच अन्नपू पदार्थ हे काय समुद्रात आपल्याला मिळणार नाही मासे सोडले तर बाकी जे काय ता जे ता जे तांदूळ असेल वगैरे भात बनवण्यासाठी किंवा जे दुसरं काय बनवायचं असेल तर ते आपल्याला मिळणार नाही तिथे म्हणून ते पदार्थ आपण इकडे बाहेर घेऊ शकतो म्हणून ते आपल्याला कदाचित हे लोकांना सर्व गोष्टी माहीत नसतील जाळे असील त्या रश्शी असतील दोर असतील ओढणारे किंवा छोट्यामोठ्या ते ट्रॉलरच्या ज्या बुटी असतात छोट्या छोट्या त्याबरोबर न्यावं लागतात अशा बऱ्याच काय अशा गोष्टी आहेत त्या कदाचित माहीत नसतील लोकांना धन्यवाद थँक्यू